नमस्कार ही आय आर सी टी सीची कस्टमर केअर हेल्पलाईन आहे का अच्छा बरं धन्यवाद मला यामध्ये थोडी एक माहिती अशी हवी होती की या मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे कुटुंबियांचं चाललं आहे की दिल्ली आणि नॉर्थ इंडियामध्ये थोडं फिरायला जावं तर त्या संदर्भात काही आपण स्पेशल ट्रेन्स किंवा रेग्युलर ट्रेन्स आहेत का हॉलिडे स्पेशल आणि त्या संदर्भात कुठल्या तारखेला आहेत आणि त्याचं बोर्डिंग कुठून आहे आणि एकंदरीत काय फेअर पडेल किंवा त्याची ॲव्लेबिलिटी कशी आहे त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन कराल तर बरं होईल कारण याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम जातो आहे ते कसं तपासायचं ते लक्षात येत नाही त्यामुळे त्या संदर्भात थोडं मला सांगा